हॅलो नमस्कार सर मी संजना बोलते आहे जलवितरण केंद्रालाच फोन लागला आहे का ओके सर मला माझं पाणी बिल भरायचं आहे मग माझं पाणी बिलची रीडिंग आहे एकशे दहा तर मला चारशे बिल आलं आहे आणि मला हे बिल भरायचं आहे तर मग ही बिल भरण्याची पद्धत कशी आहे ऑनलाईन भरलं तर चालेल का की ऑफलाईनच भरावं लागेल ऑनलाईन भरल्यानंतर मला या भरल्यानंतर मला रिसिप्ट वगैरे कशा प्रकारे मिळेल की वेळेच्या आत भल्यानंतर काही डिस्काउंट वगैरे मिळेल का मला आणि जर विलंब झाला कदाचित माझ्याकडून तर मग त्यासाठी काही चार्जेस तुमच्याकडून आकारले जातात का त्याची सर्व माहिती मला मिळून घ्यायची आहे त तुम्ही ती माहिती मला उपलब्ध करून देता देसाल का